राज्यातील क्रीडा क्षेत्र खेळांच्या निगडीत त्यावर हुल्लडबाजी आणि त्यामध्ये हुल्लडबाजी आणि क्रीडामध्ये आलेले प्रतिबंधक हस्तक्षेप त्यावर अंमलबजावणी आपण करू शकतो क्रीडांच्या व्यतिरिक्त आपण त्याच्या रूल्स वॉलेंट वॉलेंटवरी रूल्स वगैरे जे असतात त्यामध्ये क्रीडाक्षेत्रामध्ये खेळातली एक दोन टीम असते एक खेळाविरूद्ध दुसऱ्या टीम दोघांच्या व्यतिरिक्त प्रश्नामध्ये हुल्लडबाजी पणा येते त्यावर आपण वॉलेंटरी काही रूल्स वगैरे असते क्राऊड चॅन्टिंग वगैरे यामध्ये आपण त्यांचा वे वेग बघूनशनी त्यांच्यावर आपण हस्तक हस्तक्षेप करू शकतो आणि त्यावर अंमलबजावणी पण करू शकतो